शासनाकडून तुम्हाला त्या ठिकाणी शेतीसाठी नवीन विजेच्या पंपाचं कनेक्शन टाकायचं जर असेल तर त्या कनेक्शनसाठी आपल्याला सुरवातीला विद्युत मंडळाकडे त्या ठिकाणं आपलं अर्ज त्या ठिकाणी द्यावा लागतो अर्ज दिल्यानंतर ते आपल्याला विचारतात जी लाईट त्या ठिकाणं गेलेली आहे त्या लाईटीपासून तुमच्या विहिरीपर्यंत साधारणतः किती पोलचं अंतर आहे त्या अंतरानुसार त्या ठिकाणं ते आपल्याकडून पैसे आकारले जातात त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे आज येतो उद्या येतो असं करत करत खूप समस्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं असं करत असताना शेती शेतकरी करत असतो ही लाईट आज देतो उद्या देतो असं म्हणत असतात आणि ते वेळेवर देत नाहीत आणि लांब अंतर असेल तर जास्त पैसे लागतात भरपूर त्या ठिकाणं पैसे देऊन शेतकऱ्यांना त्या कनेक्शनसाठी खूप खूप वेळा त्या कार्यालयाकडे वीज मंडळाकडे त्या ठिकाणं सारखे चक्कर मारावं लागतात आणि कधी तरी ते पूर्ण झाल्यानंतर ते कधी तरी ते लोकं येतात ते बसवून देतात तशा पद्धतीची तयारी त्या ठिकाणं आपल्याला करावं लागते आणि नंतर तर त्या ठिकाणं वीज तयार वीज कनेक्शन त्या ठिकाणं आपल्याला मिळतं कनेक्शन मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणं विहिरीवर पंप टाकतो पण त्या पंपानंतर त्याला त्या ठिकाणं प्रत्येक महिन्याला जी काही लाईट बील येईल ते त्या ठिकाणं त्या शेतकऱ्यांना भरावं लागतं हे लाईट बिल भरत असताना शेतकरी शेतीमधून मिळणारं उत्पन्न आणि शेतामध्ये त्यांनी औषधावर वापरलेला खर्च खुरपणीसाठी मशागतीसाठी केलेला खर्च आणि तसेच मिळणारी उत्पादन उत्पन्न हे सर्व पाहता तेही शेतकऱ्यांना परवडणार परवडणारे नसते त्याच्यानंतर भारनियमनाच्याविषयी जर बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येत असतात कधी आठ तास लाईटचं असते काही ठिकाणी रात्रीच्याला सिंगल फेज असते दिवसभर लाईट असते आठ तास तर काही ठिकाणी रात्री लाईट सोडतात दिवसा शिंगल लाईट एक लाईट चालू ठेवतात आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणं शेतीला पाणी देत देत असताना बऱ्याच जे जंग जंगलामधील नसलेले प्राणी असतात वाग असेल बिबट्या असेल डुक्कर असतील अशा प्रकारच्या अनेक प्राण्यांपासून त्या ठिकाणं शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि रात्री त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी खूप अडचणी येत असतात या अडचणीवर मात करण्यासाठी विद्युत मंडळाकडे अनेक वेळा त्या कार्यालयाकडे तक्रार केली जाते पण त्या कार्यालयाकडून काही तसा रिस्पॉन्स मिळत नसतो आणि भारनियमन हे आठ तास प चालणार आणि त्याच्यातून मग ते वीज जर सामायिक असेल तर चार शेतकरी दोन शेतकरी अशी एकमेकावर दोन दोन दिवसाची जर बारी असेल तर ते पूर्ण शेतीला पाणीही त्या ठिकाणी शेतकरी भारनियमनाच्या अभावी त्या ठिकाणं देऊ शकत नाही त्यासाठी भारनियमनामुळे शेतकऱ्यांना खूप अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येत असतात अशा अनेक संकटावर मात करून त्या ठिकाणी शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो धन्यवाद नमस्कार